आमच्याकडे दोन दिवसाच्या आधीपासून मस्त छान हळदीचा कार्यक्रम राहते आधी मेहेंदीचा कार्यक्रम राहते लग्नाला गेल्यानंतर लग्नात गेल्यानंतर मग मेहंदीचा कार्यक्रम असला का मेहंदीची कोनं ठेवून मस्त डेकोरेशन राहते डेकोेशन राहले की मेहंदीचे मस्त डेकोरेशन राहतेे नवरींला किंवा नवरदेवा कडून लग्नाला गेलेल्या नवरींच्या मंडपामध्ये बाहेर छान डेकोरेशन केलं राहते डेकोरेशनमध्ये मेहेंदीचं असं नाव लिहिलं राहाते मेहंदीचे कोन ठेवून मस्त सजवल्या जाते मेहेंदीचेचं कोनगोन ठेऊन मग नवरी नवर नवरींला मस्त हळ मेहंदी लावल्या जाते मेहेंदी लावल्यानंतर त्यातच थोडं सुगम संगीत येते सुगम संगीत मध्ये छोटे छोटे मुलं मुली मस्त छान मेहंदी लावून कार्यक्रम अटेंड करत असते मग कार्यक्रम अटेंड झाले मेहेंदीचा कार्यक्रम संपला की लगेच दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असते हळदीच्या कार्यक्रमाला मस्त छान हळद वाटते बाया पाच जणी गाणे म्हणते पाच जणी गाणे म्हणून हळदीचा कार्यक्रम असते हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग छान बाया देवपाशी पाच जणी हळद घेऊन जात असते पाच जणी हळद देऊन झाल्यानंतर तिकडून वापस आल्या की बांगड्याचा कार्यक्रम बांगड्या भरते बाया हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग मस्त छान काय म्हणते बा हळद आहेर पद्धती राहते रात्रीला रात्रीेला अ र आहेर पद्धती झाली की नवरीला छान हळद लावणे राहते एकामेकीेला हळद हळदीचा कार्यक्रम खेळल्या जाते कोणी कोणाला हळद लावल्या जाते खेळत असते छान मग हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरीला रात्री बारा वाजता हळद लावल्या जाते हळद झाल्यानंतर छान नारू नाहनुरा केला जाते नाहनुरा केल्यानंतर मग नवरींची आंघोळ होऊन नाहनुरा केल्या जाते नाहनुरा केल्यानंतर मग लग्नाचा कार्यक्रम असते लग्न दुसऱ्या दिवशी लग्न असलं की छान नवरवी कार्यक्रम करून सुगम संगीत डीजे राहते डीजेमध्ये मस्त नाचणं राहतेे मस्त छान छान तयाऱ्या करून वेण्या घालून मेकअप करून लग्नाला सगळे जण पब्लिक सगळे पाहुणे मंडळी घरून आम्ही लग्नाला जातो लग्न झालं की मग लग्नाचा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर मग जेवण पद्धत राहात जेवण वगैरे केलं लग्नाला की मग छान नवरींचा हाराडेरा म्हणून एक हे राहते नवरींला वि बिदाई म्हणून आम्ही विदा करून देऊन सगळे पा पाहुणे मंडळी गावाला जात असते लगसे